आमच्या परिसरातील आदिवासी कला म्हणजे वारली पेंटिंग किंवा ब वारली पेंटिंग किंवा बांबूपासून काही वस्तू तयार केल्या जातात आणि त्या कला खूप सुंदर ते लोकं खूप छान पद्धतीने तयार करतात जेणेकरून त्या वस्तू त्या लोकांकडून आपण घेऊन त्या लोकांकडून ज्या आपण त्या लोकांनाही आधार व्हावा आणि पैशाचाही त्यांना मदत व्हावी अशा पद्धतीने आम्ही त्या वस्तू घेऊन त्या वस्तूंना खूप छान प्रकारे जपून त्याची व्यवस्थित निगा राखून आम्ही म्हणजे धूळ बसणार नाही किंवा जे त्याला हे होतं वस्तू खराब होतात तर त्या खराब होऊ नये ह्यासाठी खूप छान पद्धतीने त्याला जपून आम्ही त्या आदिवासी लोकांनी केलेल्या कष्टाला न्याय देतो आणि त्या पद्धतीने वारली पेंटिंगचं काही बेडशीट्स असतात काही साड्या असतात तर त्या त्यांच्याकडून आम्ही घेऊन त्या वस्तूंना पण तितकंच प्राधान्य देतो त्या वस्तूंचं जितकं म्हणून जपता येईल तेवढं जपायचं प्रयत्न करतो ते लोकं कष्टांचं हे त्यांचं जे आम्ही बघतो कारण रात्रंदिवस त्याच्यासाठी खूप न छान काम करावं लागतं बारीक काम असतं ते इतकं सोपं काम नाही आहे बांबूसुद्धा तासून बांबूच्या प्रत्येक काडी आणि काडी वेगळी करून त्यापासून ज्या वस्तू तयार कराव्या लागतात तर त्या वस्तू तयार करणं सुद्धा इतकी सोपी गोष्ट नाही आहे आपल्याला दिसताना दिसतं की ते खूप साधं आहे पण ते सोपं नसून त्याच्यामागं त्यांचे खूप कष्ट आहेत आणि त्या कष्टासाठी म्हणून आपल्याला काही त्यांना न्याय देणं हे योग्य होईल आणि त्या वस्तू आम्ही घेऊन विकत घेऊन त्याला प्रयत्न करतो